सध्याचे युग हे यं यांत्रिक युग आहे खरं तर दोन हजार दहानंतरच्या संशोधनानुसार नातीही दुरावत चाललेली आहे ही अतिशय गंभीर बाब असून मनुष्य हा यंत्रवत कामे करू लागला आहे स्वतःचा विरंगुळा तो कुठेतरी वेगळीकडे आणि भलतीकडेच व्यसनांच्या आहारी जाऊन शोधतो आहे नेहमी सारख्या विचाराचे लोक एकत्र येतात अशा वेळेला जरी माणूस नात्यात गुंतत नसला तरी कुठेतरी मैत्रीमध्ये ते नातं निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो तो आधार शोधत असतो कारण आयुष्याच्या चढ उतारावर वळणावर अनेक समस्यांना सामोरे जाताना आर्थिक शारीरिक बाबतीत व माणसाला त्या आधाराची गरज असते मग तो वे प्रत्येकाला आर्थिकच असेल असं नाही तो शाब्दिक म्हणजे मनोबल देणारा कोणीतरी शाबासकीची थाप देणारा कौतुकाचे शब्द बोलणारा दुःख ऐकून घेणारा फक्त त्यावर नो नो रिॲक्शन्स म्हणजेच प्रतिक्रिया देण्यापेक्षा माझं ऐकून घेऊन घेतो आहे ना हीच अतिशय जवळीक निर्माण होणारी गोष्ट आहे ह्या गोष्टींबद्दल लिहायची इच्छा आहे तसंच समाजाला हे सांगायचं आहे की कुठेतरी जुन्या गोष्टी पण आवश्यक होत्या एकत्र कुटुंब पद्धती ही जरी बरेचदा त्रासदायक वाटत असली तरी नाण्याला जशा दोन बाजू असतात तशा बऱ्याच गोष्टी हलक्या होण्याच्या दृष्टीने आणि प्रसंगी साथ मिळण्याच्या दृष्टीने प्रगती होण्याच्या दृष्टीने समाजात दबदबा असण्याच्या दृष्टीने चांगले मोठे कार्यक्रम पार पाडण्याच्या दृष्टीने ह्या अतिशय गरजेच्या आहेत आणि सॉरी त्यातूनच प्रगती घडत असते मग ह्याबद्दल समाजाला सांगायचं आहे की कुठेतरी पुन्हा मागे वळून पाहून स्वतःचीच प्रायवसी म्हणजे वैयक्तिकच आयुष्यावर फोकस करण्यापेक्षा की माझ्या किती महत्त्वाच्या गोष्टी आहेत खरंचच त्या असतात का हो त्यालाही मार्ग काढता येतात किंबहुना त्यात बदल करता येतात स्वतःलासुद्धा मोल्ड करता येतं प्रत्येक वेळेला अट्टाहास धरून अतिरेक करून परदेशातल्या काही विनाकारण असणाऱ्या गोष्टींच्या मा आहारी जाऊन ते आपणच आपल्याला बदलवतो आहे की काय आणि आपली संस्कृती लोप पावण्याच्या दृष्टीने आपणच कारणीभूत होतो आहे की काय अशी भीती निर्माण होते आहे ह्याबद्दल समाजाला सांगायचं आहे की पुन्हा एकदा मागे वळून पहा कारण मागे वळल्यानंतर आज ज्या दुर्धर आजारांना सामोरं जावं लागतं आहे तिथे पुन्हा मदतीला येतो तो योगा मेरिटेशन ध्यान धारणा ह्याच गोष्टी आहेत त्या ज्या आपल्याच होत्या त्या परदेशातले लोक वापरत आहेत आणि तेव्हा त्या पुन्हा आपल्याशा वाटायला लागल्या आहेत किंवा आपण त्या वापरायला लागलो आहे हे गरजेचं आहे का म्हणजे हा बदल कसा आहे वाटतो कारण आपलंच आहे ते दुसऱ्याने सांगायचं आणि मग आपण वापरायचं त्यापेक्षा आपलेच लोकं सांगत असताना त्यावर विचार झाला तर आपलं यंत्रगत चालणारं आयुष्य हे कुठेतरी खरंच माणूस म्हणून जगायला लायक राहील आणि प्रवासामध्ये जेव्हा सोबत लागते किंवा आयुष्याच्या वळणावर कोणी घरात आजारी असेल अशा वेळेला अगदी डब्याच्या धावपळीपासून तिथे थांबण्यासाठी गरजेचं रुग्णाला तपासण्या करण्यासाठी नेणं हे सगळं स्त्री बरोबर स्त्रीने थांबणं एखाद्या हे बरेचसे प्रश्न आहेत घरात एखादी बाळंतीण स्त्री झाल्यावर अनुभवी कुणीतरी व्यक्ती घरात असणं तो आधार असणं हे गरजेचं आहे सगळ्याच गोष्टी पैसे देऊन विकत घेता येत नाहीत किंबहुना परदेशातनं काही घेण्यासारखंही आहे तर सोडण्यासारखं आहे हा विचार होऊनच आपण ते घेणं गरजेचं आहे तिकडे कामाला माणसं नसतात तिथे स्वतःची कामं स्वतः आहे करावी लागतात बरीचशी कामं मशीनच्या माध्यमातनं होतात मग याचा अर्थ माणसांना टाकून द्यायचं का मग ही वृद्धाश्रम आपल्या देशात येणं हे कितपत योग्य वाटतं हे दुर्दैवीच आहे अर्थात असं म्हणणार नाही की ही तरुण मंडळींची चूक आहे बरेचदा वयस्कर मंडळीही समजून न घेता गैरसमज करून स्वतःलाच वेगळ्या भूमिकेत टाकतात आणि के वाद निर्माण होऊन मग पुन्हा दुरावा निर निर्माण होतो पण मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी ती जागा असतेच आणि वेळी प्रसंगी आधी घालवलेले एकत्र क्षण हे आठवत राहतात मग अशा वेळेला आपण आपल्यात डोकावतो का हे पाहतो का आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आरोग्य हे शारीरिक तर आहेच गरजेचं पाहणं पण मानसिक आरोग्य ह्याबद्दल समाजाला सांगायचं आहे आणि त्यावर लेखन करायचं आहे